मिसाईल मॅन म्हणून अब्दुल कलाम एयपीजे अब्दुल कलाम यांचं नाव भारताच्या इतिहासात फार प्रसिद्ध आहे हे भारताचे राष्ट्रपती राहिले यापेक्षा त्यानी संरक्षण क्षेत्रात अतिशय आमूलाग्र अशी क्रांती केल्यागत वेगवेगळी क्षेपणास्त्र बनवली आणि अग्नी पृथ्वी अशी त्यांच्या क्षेपणास्त्रांची नावं आणि क्षेपणास्त्रांची इतकी उत्तम त्यांनी जडण घडण केली आणि निर्मिती केली की जवळपासच्या सर्व आपल्या शेजाऱ्यांना त्या संदर्भात एक प्रकारची जरब बसली म्हणा दहशत म्हणण्यापेक्षा जरब बसली आणि मिसाईल मॅन म्हणून त्यांचा लौकिक प्रसिद्ध झाला ते आपल्या कामाप्रती इतके एकनिष्ठ होते की स्वतःचं लग्न करण्याचं भान सुद्धा ते विसरून गेले ही जी निर्मिती चालली होती त्यांना मिसाईल मॅन म्हणूनच ओळख ओळखलं अग्निपुत्र म्हणून ज्याला आपण मराठीत म्हणू शकू ओळखलं जायचं अतिशय आश्चर्यकारक असं त्यानी काम केलं आणि त्यांच्या विज्ञानातली त्यांची गोडी गोष्टी लक्षात घेऊन भारतानं तत्कालीन राज्यकर्त्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि सर्वात मोठं त्यांना सर्वोच्च मान जो भारतातला आहे पंतप्रधान हा लोकनियुक्त आहे परंतु सगळ्या लोकांनी मिळून त्यांना राष्ट्रपती बनवलं हे एकमेव उदाहरण आपल्या जगात असावं की विज्ञान क्षेत्रातला माणूस मिसाईल मॅन हा राष्ट्रपती झाला आणि त्यानी अनेक तरुण पिढ्यांना उत्तमपैकी गायडन्स केला ते खास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटी द्यायचे आणि स्वतः अनेक गोष्टी करायला प्रवृत्त करत होते अतिशय चांगलं काम त्यानी केलेलं आहे त्यांच्याबद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्र हे मर्यादित लोकांच्या होतं मर्यादित लोकांच्या करता आहे त्याचं बदल करून ते सर्वासाठी खुलं करणं अन त्यातसुद्धा आमच्या लहानपणी ज्या काळापासून त्याच्या आधीचा काळ तर गेला स्त्रिया ह्या शिक्षणापासून फार वंचित होत्या त्यांच्या शिक्षणाची दारं खुले करणारी स महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले यांच्यानंतर आले धोंडो केशव कर्वे की ज्यानी स्त्री शिक्षणाचा प्रमुख पाया रोवला शिक्षणाकरता अनेक कवाडं महिलांच्याकरता उघडी करून दिली आणि त्याचे आज फायदे म्हणजे आज मुली जवळजवळ क्षेत्र सर्व क्षेत्रात एकही क्षेत्र नाही मग ते आकाश असू दे जल असू दे रोड असू दे विमान वाहतूक असू दे संरक्षण विभाग असू दे या सर्व ठिकाणी आज महिला शिक्षणामुळं स्वत चं अस्तित्व आणि योग्यता दाखवू शकलेल्या आहेत सर्व क्षेत्रात स्वत चा ठसा उमटवू लागल्या आहेत म्हणून शिक्षण हे माणसामध्ये काय बदल करू शकतं याचा अनुभव स्त्रियांच्या बाबतीत तर फारच फार महत्त्वाचा आहे म्हणजे आज आम्ही दहावी बारावीची जी मेरिट लिस्ट बघतो त्यामध्ये मॅग्झिमम सगळ्या मुलीच जे पहिले क्रमांक आहेत ते मुली ज मुली इतक्या सिन्सिअर असतात आणि उत्तम अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत हे अगदी विशेष गोष्ट झालेली आहे म्हणजे त्यामुळं या दोघांना धन्यवाद द्यावेत म्हणजे सावित्रीबाई फुलेना महात्मा फुलेना धोंडो केशव कर्वेना आणि त्यानंतर आता आधुनिक शिक्षण महर्षी निर्माण झालेले आहेत डी वाय पाटील आहेत पतंगराव आमचे पतंगराव कदम आहेत त्यानीही अनेकांना सर्वसामान्यांना शिक्षण सहजावर उपलब्ध गेलो उपलब्ध करून दिलं गेलं यामध्ये आणि एक महत्त्वाचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण चालू केली रयत शिक्षण संस्था चालू केली आणि त्यातून हजारो चांगले लोक उत्तम विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात बाहेर पडून आज स्वतःचा मोठ्ठा ठसा त्यानी सगळीकडे उमटवला आहे त्या शिक्षण संस्थेचा सुद्धा एक वेगळा लौकिक ही जी मी नावं घेतो आहे यानी स्वत च्या शिक्षण संस्थांचे लौकिक शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेले आहेत फार अगदी कौतुकास्पद या गोष्टी आहेत त्यानंतर मनोरंजनाचे क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्र हे अनादी काळापासून माणसाला त्याची गरज आहे जेव्हा माणसाला गरज वाटते की बा आता मला रिलॅक्स बसून गाणं ऐकायचं आहे त्यावेळेला लतादीदी आठवल्या शिवाय राहणार नाहीत मला एखादा सिनेमा बघायचा आहे तर तुम्हाला अशोक सराफ आठवणार सचिन पिळगावकर आठवणार अमिताभ बच्चन आठवणार की ज्यानं दोन तीन तास माणसाचे वेगळ्या वातावरणात जातात किंबहुना त्या क्षणी तो माणूस या क्षेत्रात त्या नायकाच्या नायिकेच्या भूमिकेत स्वतःला बघतो आणि स्वतःला रिचार्ज करतो म्हणता किंवा त्यांना त्याला समाधान वाटतं किंवा त्याला एकदम फ्रेश होतं म्हणून मनोरंजन ही गरज आहे आणि मनोरंजनामध्ये आता इतक्या क्रांत्या झाल्यात सोशल मीडिया आहे आमच्या लहानपणी ते रिळ यायचे मग मग सेवंटी एम एम सिक्स्टीन एम एम ते सिनेमे लागायचे मग पळायचो इकडं तिकडं त्यात आता क्रांती होऊन तुमच्या मोबाईलमध्येच सिनेमा येऊन बसला आहे मोबाईलमध्ये टी वी सिरियल येऊन बसल्या आहेत मोबाईलनं प्रत्येकाच्या समोर म्हणजे मनोरंजन हा प्रत्येकाच्या स्वतःच्या सोयीनं आपापल्या मिनटाप्रमाणं करू शकतो आहे अशी सोय झाली आहे आणि मनोरंजन ही सुद्धा प्रत्येकाची प्रत्येक व्यक्ती जी ज्या क्षेत्रातली त्याला आवड आहे त्या क्षेत्रात त्याला मनोरंजनाची ग गरज ही आहेच यामध्ये नावं घ्यावं तेवढी थोडी आहेत आमच्या प्रत्येक पिढीचा नायक नायिका गायक गायिका

प्रत्येकाच्या पिढीचे त्या त्या वेळचे नायक नायिका किंवा हिरोज म्हणतो ज्याला आपण हे स्वतंत्र असतात पण ती ती त्या त्या वेळच्या समाजाची त्या त्या लोकांची गरज असते आणि ते लोक ती पुरी करतात हे अतिशय चांगली गोष्ट आहे त्यानंतर व्यापारामध्ये व्यापार क्षेत्र तर एवढं प्रचंड आहे की सगळं जग व्यापारानं जवळ आणलं आहे आज अमेरिका असू दे चीन असू दे किंवा कुठलाही पाश्चिमात्य देश असू दे व्यापाराकरता कोणाशी कोणत्याही लेवलवर कॉम्प्रोमाईज करायला तयार असतो जवळ यायला तयार असतो व्यापारामुळं मनुष्य लोक जवळ आले आहेत आणि व्यापार क्षेत्रात मोठ्ठं काम करणारे भारतातले समजा टाटा असतील टाटांच्या पिढ्यानपिढ्या तर ते आहेच म्हणजे जमशेदजी टाटानी मुळात त्याचा पाया रचला म्हणा पुन्हा जे आर डी झाले आज अगदी रतन टाटांच्यापर्यंत हे आलं आहे असं क्षेत्र नाही मी जेव्हा माहिती आहे आणि मला जी जेवढी काय माहिती आहे त्यातून टाटांचा व्यापार हा एकशे वीस देशात चालतो परवाच रतन टाटा गेले त्या संदर्भात जी माहिती त्यांच्या संदर्भात कुटुंबाची आली व्यवसायाची आली त्या संदर्भात जे आम्हाला कळलं तेव्हा एकशे वीस देशात व्यापार करणारा भारतीय कोण असेल तर ते टाटा आहेत म्हणजे एकशे वीस देशांचं चलन तिथली माणसं तिथला व्यवसाय उद्योग हे सगळं आपल्या किंवा संस्कृती सगळं व्यापारामुळं जवळ आलं व्यापारामध्ये अनेक नावं आपल्याला घेता येतील मग अंबानी आहेत टाटा आहेत अदानी आहेत आणि की आमच्यातच किर्लोस्कर आहेत किर्लोस्करांच्या ज व्यापार क्षेत्रामध्ये मोठं काम आहे त्यानी अनेक स्वतःची इक्विपमेंट्स तयार केली शेतीला पूरक व्यवसाय निर्माण केले इलेक्ट्रिक मोटर चालू केल्या आणि त्यानं व्यापार कृषी क्षेत्रात क्रांती होऊन व्यापार त्यांचे वाढले ठिकठिकाणी त्यांच्या शोरूम निर्माण झाल्या आणि आज लोकांना त्या गरजे हे सगळ्या वस्तू पुरवत आहेत हे अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे आणि यांच्या या यांच्या व्यापारामुळं लोकांचं आर्थिक वानिमान राहणीमान सुधारलंच परंतु अनेकाना उद्योग धंदा मिळून प्रगतीची दिशा मिळाली सर्व थरातल्या लोकांना म्हणजे कितीही लहानात लहान शेतकरी असू दे मोठ्ठात मोठ्ठा गोष्ट मग गावातला प्रतिष्ठित माणूस असू देत त्याला जनरेटर लागला नाही त्याला नांगर लागला नाही त्याला आणि काही तांत्रिक बाब मशनरी लागली नाही असं होतच नाही इलेक्ट्रिक मोटर लागली नाही शेती आहे म्हटलं इलेक्ट्रिक मोटर लागली नाही असा माणूस नसतोच मग या सर्व लोकांच्या क्षेत्रात बदल जो झाला तो व्यापारामुळं आणि या लोकांनी व्यापार वाढवला वृद्धिंगत केला आहे आणि आज जगाच्या बाजारात सगळ्यांना जे ओळखलं जातं आणि सगळे जग जवळ येते ते व्यापारामुळंच येतं आहे किंबहुना आपण अगदी ब्रिटिशसुद्धा इथे जे आले पहिल्यांदा भारतात ते व्यापाराचं निमित्त घेऊन आले आणि राजकारणी बनले हा इतिहास झाला पण आज व्यापार ही गरज आहे प्रत्येक देशाची गरज आहे त्यामुळं सगळेजण तिकडं एकमेकाकडं जवळीक साधतात किंवा अनेक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतात म्हणजे उदाहरणार्थ मला डिझेल पाहिजे पेट्रोल पाहिजे तर त्या देशाशी माझे संबंध चांगले पाहिजे इतकी काळजी घेतली जरी व्यापार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये अनेक नावं आपल्याला सांगता येतील आज महिंद्र आहे वाहतूक क्षेत्रात आहेत वाहतूक क्षेत्रात सुद्धा टाटा आहेत महिंद्रा आहे अशोक लेल्यांड आहे आणि पाश्चिमात्य कंपन्या आल्या आहेत होंडा ही कंपनी आली आहे आता वाहतूक ही सुद्धा प्रत्येकाची गरज झाली आहे प्रत्येक माणसाला आता वाहतुकीची गरज आहे त्याशिवाय आता आमच्या लहानपणी पायी जाणं हा व्यवसाय होता त्यानंतर जी वाहतुकीची प्रगती मी फ फार तर बाबा सायकल आली त्यानंतर मोटरसायकल आली त्यानंतरची प्रगती म्हणजे मोटरसायकल बुलेटसारखी व त्यावेळेला मोटरसायकल आली तर आमच्या आमच्या लहानपणी आम्ही बघायला पळत होतो पण आज इतकी प्रगती झाली आहे आणि व्यापार इतका वाहतूक इतकी गरजेची बनलेली आहे की बिन वाहनाचा आता सायकल लुप्त होऊन खेडेगावातसुद्धा किमान मोटरसायकल मग किमान मोटरसायकलशिवाय माणूस फिरत नाही म्हणजे वाहतुकी करता किमान वाहन हे गरजेचं झालेलं आहे यामध्ये तुम्ही कोणतंही वाहन घ्या चार चाकी असू दे दुचाकी असू द्या आणि आता कुठल्याही गावात कुठल्याही दुर्गम भागातसुद्धा वाहतूकीकरता वाहनं नाही आहेत असा विषय जवळजवळ राहिलेला नाही त्यामुळं वाहतूक व्यापार शिक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रात या भाग सगळ्या गोष्टीत भरपूर प्रगती झालेली आहे भरपूर क्रांती घडलेल्या माणसाच्या ज्या जीवनात असे मला म्हणाय वाटेल किंवा आपल्याला हे मान्य करावे लागेल